फुलाची किंवा झाडाची काळजी घेताना आम्हाला वडीलधाऱ्याचा सल्ला आवश्यकच असतो कारण त्यांना अनुभव असतो कोणते झाडे जमिनीत लावावे आणि कोणते झाडे कोणते झाडे कुंडीमध्ये लावावे अशा वेळी त्यांचा सल्ला असतो की जे बाबा झाड मोठं आहे समजा लिंबाचं आहे किंवा बेलाचं आहे किंवा आंब्याचं आहे तर अशी हे जमिनीत लावावे असा त्यांचा सल्ला आम्हाला असतो आणि जे वेलीचे झाडं आहे ज्याच्यापासून फुलं मिळतात ते अशे झाडं कुंड्यामध्ये लावावे असा आम्हाला वडीलधाऱ्याचा सल्ला किंवा त्यांचा अनुभव आम्हाला वेली किंवा झाडाची काळजी घेताना मिळतो